सध्या मी कार्पोरेट फोटो काढत असतो कार्पोरेट फोटोग्राफीवरून करायचे झाले तर कधीकधी आपण लाँग पोज शॉर्ट पोज वेगवेगळ्या अँगलने फोटो काढत असतो कारण त्यांच्या ज्या ईव्हेंटमध्ये जो एक्जिबिशन असेल कोणताही इव्हेंट असेल त्या इव्हेंटमध्ये पूर्णपणे तो ईव्हेंट दिसणे व मान व शेवटपर्यंत माणसे दिसणे हे खूप गरजेचे असते आणि त्या इव्हेंटमध्ये काय चाललं आहे हे दाखवणे हे खूप गरजेचे गरजेचे आहे त्यामुळे आपण फोटोग्राफ हे शॉर्ट अँगलने किंवा लाँग अँगलने घेत असतो